हॅलो हां नमस्कार हं मानसी नांदगावकर बोलते आहे हां शिरगाव रत्नागिरीतून अच्छा फोन नगरपालिकेत लागला आहे का ओके हां प मला जरा पाणीपुरवठा विभागात फोन जोडून देता का अच्छा ओके हां हॅलो मानसी नांदगावकर बोलते आहे रत्नागिरीतून राऊत साहेब आहेत का अच्छा हां राऊत साहेब बोलत आहे हां आमच्याइकडे शाळेमध्ये क्रीडास्पर्धेचं आयोजन केलेलं आहे हां त्याच्यासाठी आम्हाला पाण्याचे टँकर लागणार होते हो म्हणजे साधारण दिवसभर कार्यक्रम चालेल हां तो शाळेतच कार्यक्रम आहे श हां शि शिरगाव शाळेतच हां विविध ठिकाणाहून येणार आहेत शाळेतले विद्यार्थी हां त्यांच्यासोबत शिक्षक पालक असे सगळे येणार आहेत हां जवळजवळ सहभागींची संख्या दोनशे आहे हां तर त्यांच्यासाठी पाण्याची आवश्यकता होती हां म्हणजे पाण्याची आवश्यकता म्हणजे पिण्यासाठी वॉशरूमसाठी किंवा त्यांना फ्रेश होण्यासाठी पुन्हा जेवण वगैरे करण्यासाठी हां त्यासाठी पाण्याची आवश्यकता होती मग जर आम्हाला तुम्ही टँकरची व्यवस्था केलीत तर बरं होईल आणि मग ते टँकरचं पाणी पिण्यायोग्य आहे का की त्याच्यासाठी वेगळे जार तुम्ही पाठवाल पाण्याचे अच्छा टँकरचं पाणी चांगलं आहे का पिणायोग्य साधारण दोन हजार लिटरचं असं टँकर वगैरे मिळेल का अच्छा हा ठीक आहे चालेल दोन हजार लिटरचा मग संपल्यानंतर बघता येईल ओके हां मग त्याचे दर वगैरे कसं काय ओके आठशे रुपये का एक हजार लिटरचे ओके मग दोन हजार लिटरचे सोळाशे रुपये हां काही कमी नाही का करता येणार कारण कसं शाळेचा कार्यक्रम आहे ना त्याच्यामुळे हां आणि मुलांना पण मुलांकडून नाही ना खर्च मागू शकत आम्ही हं ठीक आहे चालेल हां बघा तुमच्या साहेबांना विचारून काही कमी करता येईल का आणि मग पैसे कसे त तिकडे येऊन द्यावे लागतील की तुम्ही इकडे आल्यावर द्यायचे अच्छा पत्र वगैरे पत्रव्यवहार कराय लागेल का ओके ओके चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे आणि मग पाण्याचं टँकर साधारण किती वेळात वगैरे येईल त्या दिवशी नाही आम्हाला सकाळपासूनच पाहिजे आहे पाण्याचं टँकर कारण मुलं सकाळपासूनच येतील ना विविध विविध भागातून त्याच्यामुळे आधीच व्यवस्था करून ठेवायची आहे ओके चालेल हां ठीक आहे ठीक आहे चालेल आं पत्र देऊन तुम्हाला तसं कळवू आम्ही आणि मग त्यादिवशी तुम्ही पाण्याचा टँकर पाठवून द्या ओके धन्यवाद धन्यवाद